पर्यटकांनी कदाचित करीब असल्यातील नसेन पण भेट देण्यासाठी लोकांना कमी असतील असे अनेक ठिकाणे आहे जसं लेंडी तलाव नाईक तलाव रावणवाडी हंबाडा तलाब छोटा गोवा हे निसर्गक पाहण्याचा ठिकाणे आहे